भारतातील शिक्षणव्यवस्था म्हणजे पहिली ते बारावी म्हटलं तर पहिलीपासून चौथीपर्यंत मुलांना मराठी मीडियम असू दे इंग्लिश मिडीयम असू दे मला असं वाटतं की जे ते शिकवतात ते त्यांना बऱ्याच वेळेला समजत नाही किंवा आपल्या इथे ज्या कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये मुलं खूप असली तर त्यांच्याकडे नीट लक्ष दिलं जात नाही त्याच्यामुळे प्रत्येक वर्गात मुलं कमी असावीत असं मला वाटतं आणि दुसरं म्हणजे थोडंसं प्रॅक्टिकल नॉलेजही द्यायला पाहिजे त्यांना असं मला वाटतं किंवा काही काही बाबतीत कसं होतं की आता समजा इतिहास शिकवायचा म्हटला तर इतिहास शिकवताना आता महाराष्ट्रात शिकवायचा झाला तर तो महाराष्ट्रातल्या ह्याच्याशी पहिल्या चौथीपर्यंत पाचवीपर्यंत ह्या इथल्या गोष्टी तरी त्यांना कळल्या पाहिजे शिवाजीच्या पेशव्यांच्या किंवा साऊथला गेलं तर तिथल्या असं प्रत्येक ठिकाणचं वेगळं बघून आणि पाचवीपासून मग पुढेच पूर्ण भारताचा इतिहास म्हणजे सगळे स्वातंत्र्यसैनिक कशी त्यांनी कामं केली कसे त्यांनी देशासाठी कष्ट केले हे कळलं पाहिजे दुसरं म्हणजे हल्ली शिक्षणामध्ये नवीन टेक्नॉलॉजी वापरतातच त्याचा तर त्यांना उपयोग व्हायलाच पाहिजे पण शिवाय लिखाणाची पेनने लिहिणे आणि लिहिणे पहिली गोष्ट याची खूप सवय व्हायला पाहिजे खूपदा काय होतं टीचर काय काय सांगतात ते त्यांना कळतच नाही मग का कळत नाही आहे त्यांना हे बघायला पाहिजे आणि माझ्या मते याचं मुख्य उत्तर त्यांनी वर्गामध्ये कमी मुलं असणं हे महत्त्वाचं वाटतं शाळा सकाळच्या आहेत का दुपारच्या आहेत याच्यापेक्षा कमी मुलं असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे त्यातल्या त्यात शिक्षकांनाही ती मुलं कंट्रोल करता येतात आणि प्रत्येकाकडे व्यवस्थित लक्ष देता येतं पन्नास साठ मुलांच्या वर मुलं असणं वर्गात हे अतिशय चुकीचं आहे कारण निम्म्याच्यापेक्षा जास्त मुलं काय करतात हेच टीचरांना कळत नाही